भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारात संस्कारापैकी एक म्हणजे विवाहसंस्कार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आहे विभागामध्ये विवाहसंस्कार हा वरसंंशोधनापासून सुरूवात होते सुरूवातीला मुला मुलाला मुलीची आणि मुलाला मुलाची पत्रिका दिली जाते पत्रिका दिल्यानंतर त्यांची गुण मिळवणी केली जाते जर अठराच्या पुढे गुण जुळले तर ते लग्न ठरवण्यास योग्य समजले जाते त्यानंतर मुलामुलीची पसंती बघितली जाते पसंती झाल्यानंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो यामध्ये हा पहिला कार्यक्रम असतो या ठिकाणी सर्वजण एकत्र बसतात आणि त्या ठिकाणी एकमेकासाठी ते काय काय करणार हे ठरवलं जातं आणि मामा हातानी सुपारी एकावर एक सात ठेवलेल्या सुपाऱ्या फोडतो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यानंतर याद्या बनवल्या जातात त्यानंतर असतो साखरपुडा साखरपुड्यामध्ये त्याला साक्षगणदेखील म्हणतात याच्यामध्ये मुलामुलीला एकमेकांना अंगठी घातली जाते आणि त्यांच्यावर काही विधी केले जातात त्यानंतरचा मूळ विवाहाचा संस्कार असतो त्याच्या अगोदर चार पाच दिवस देवब्राह्मण ही प्रथा पाळली जाते देवब्राह्मण याच्यामध्ये जाते उखळ यांंची पूजा केली जाते त्यामध्ये स्त्रिया ना बांगड्या भरण्यासाठी बोलवले जाते अक्षता बनवणे त्यानंतर आधल्या दिवशी